ह्या प्रश्नाचं उत्तर कसं एकदम सोप्या पद्धतीने देतो कारण की मी कसं कोकणात राहतो आणि कोकणातून कुठं पण जायला घाट सेक्शन हे लागतंच कसं की समजा कोकणातून आपल्याला साताऱ्यात जायचं आहे तरी पण घाट लागतो कोकणातून आपल्याला पुण्याला जाया जायचं आहे आहे तरी पण घाट लागतो कोकणातून आपल्याला फिरायला कुठं पण जा कोकणात घाट हा लाग लागणारच आहे आणि त्यापैकी तीन चार घाट म्हणजे ताम्हिणीघाट बोरघाट आंबेनळी घाट आंबेनळी घाट म्हणजे आपला महाबळेश्वर घाट आणि सर्वात आव्हानात्मक वाटा हे घाटातच असतात कारण की आपल्याला पुढच्या गाड्या हे लगेच दिसत नाहीत आणि बाईकव बाईकमध्ये आपण असलो बाईक चालवत असलो की आपल्याला लगेच हॉन दिल्याशिवाय पुढच्या गाड्याचं अंदाज येत नाही की बाबा हा बाबा ही गाडी इथं समोर आहे त्याच्यामुळं घाटातून गाडी चालवणं हे खूप अवघड आहे आणि मी कसं माझा नेहमीचा प्रवास आहे घाटातून येतो म्हणून मला त्यात घाट सेक्शनची सवय झालेली आहे म्हणून मला सुरवाती सुरवातीला मला ते आव्हा आव्हानात्मक वाटा वाटायच्या पण आता कसं सवय झाल्यामुळं मला ते वाटत नाही तरी त्यातल्या त्यात या तीन चार घाटापैकी सगळ्यात डेंजर घाट म्हणजे आंंबेनळी घाट कारण तिथून पुढच्या गाड्यांचा अंदाज येत नाही आणि हा घाट मी दोन तीन वर्षापूर्वीच पहिल्यांदा गाडी नेलेली तेव्हाच पार केलेला म्हणून मला त्याचा अभिमान आहे मला त्या घाटाची आता सवय झालेली आहे तो घाट आपला नेहमीचा असल्यामुळं ओळखीचा सुद्धा झालेला आहे म्हणून पुढच्या गाड्या कधीही येतील आणि कुठल्या टर्नला आपली गाडी कुठल्या बाजूला पाहिजे हे कसं हे कळलं तर कुठली पण वाट ही अवघड नसते आणि ज्या मानसाला गाडी चालवायची त्या मानसाला तो रोड लक्षात आला की कुठला पण रोड आव्हानात्मक नसतो पण तरी त्यातला त्यात आंबेनळी घाट हा मी पालथा घातलेला सगळ्यांत आव्हानात्मक वाटांपैकी किंवा मार्गांपैकी एक आहे